हां बोला हो हो मीच बोलते आहे धाराशिव जिल्ह्याची पर्यटक बोला गाईड म्हणून मी काम करते बोला आपण

बरं हो मिळेल ना अवश्य इथलं आपल्या सगळ्यात महत्त्वाचं साडेतीन शक्तिपीठापैकी एक तुळजापूर देवीचं मंदिर आहे हेमाडपंथी आहे छान आणि धाराशिवपासून वीस किलोमीटर आहे तुम्ही सोलापूरहून आलात तर तुळजापूर आधी लागेल जर रोड पण छान आहे आणि इथे तसे तीन उद्यानं आहेत संभाजी महाराज उद्यान आहे त्याच्यानंतर जिजाऊ आहे असे दोन उद्यान आहेत आणि हो हो हो प्रॉपर धाराशिवमध्ये आहेत तेरची लेणी आहे तेरला आपलं एक संग्रहालय पण आहे छान तर त्याच्यानंतर नळदूर्गचा किल्ला सध्या खूप छान आहे त्याचं सध्या खूप छान त्याची हे केलेली आहे जोपासना तो पण तुम्ही बघू शकता हो हो हो खूप छान पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा तिथं दोन धबधबे एकसारखे सुरू होतात त्याला नर मादी धबधबे म्हणतात जर तुम्ही जून जुलैच्या नंतर आलात ना पाऊस छान पडला की ते धबधबे सुरू होतात आणि तिथं नाही आत्ता नाही आत्ता नाही एक एक अजून छान पाऊस पडला पुढच्या महिन्यात की ते दोन धबधबे सुरू होतात हवं तर मी तुम्हाला तसा कॉल करते सुरू झाले की म्हणजे तुम्ही एकसाथ सगळं बघू शकता इथं हातलादेवी मंदिर पण आहे हां प्रॉपर धाराशिवला प्रॉपर धाराशिवलाच हातलादेवी मंदिर आहे छान डोंगरावर मंदिर आहे आणि या देवीची एक प्रथा अशी आहे की तिला छत नाही आहे हे याच कुठं आपण बघत नाही या देवीला छत नाही आहे त्याच्यामुळे खूप वे वेगळं त्याचं हे त्या देवीचं एक आणि खूप छान डोंगर आहे पायऱ्या पण आहेत आणि तुम्हाला रस्ता पण आहे आणि छान दाट दा झाडी आहे धाराशिवचं वातावरण ना प्रदूषण नसल्याने खूप छान आहे मॅडम बाकी सगळीकडे नक्की नक्की गोरोबाकाकाचं मंदिर आहे हां गोरोबाकाकांचं मंदिर आहे आणि तिथं एक संग्रहालय पण खूप छान आहे आणि तसंच इथे रामलिंग म्हणून महादेवाचं खूप छान आहे वडगाव आणि रामलिंग तुम्हाला ते दोन महादेवाचे पण मंदिर करता येतील ते पण खूप सुंदर आहे जुने पारंपरिक आहेत हां हां आणि तिथे पण खूप छान धबधबा आहे तुम्ही म्हणजे पाऊस पडल्यावर आलात तर हे तुम्हाला सगळं निसर्ग बघता येईल ओके